आपापल्या कंपनीनुसार प्रत्येक बँकेची कामकाज करायची जी पद्धत आहे ना ती खूप वेगळी आहे मग ती खाजगी असो किंवा राष्ट्रीय असो पण ना राष्ट्रीय बँकेमध्ये कसं असतं ती तिचं नाव मोठं असल्यामुळे ते जे जे कर्मचारी वगैरे असतात ना ते जास्त हायफाय असतात असं असं मला तरी वाटते ती इझिली आपल्या गोष्टी एवढं ऐकून घेत नाही आणि कसं त्यांना जास्त दयामाया नसते अन् त्यांना असं पण वाटत नसतं त्यांना ऑलरेडी खूप रश असते आणि आपल्या छोटे मोठे कामासाठी आपण जर त्यांच्याकडे गेलो तर ते उद्या या परवा या असं फालतू ढकलतचेच कामं करत राहतात पण जे प्रायवेट्स वगैरे बँक असतात त्यांचा त्यांचं कसं असतं ना ते आपल्याला चांगली सर्विस देतात मेन म्हणजे आपल्या गोष्टी ऐकून घेतात त्यांना वेळ असतो आपल्या का हे आपल्या काय प्रॉब्लेम्स आहेत कोणत्या नाही या सगळ्या गोष्टी ऐकायचा ऐक ऐकण्यासाठी तर ते वेळ देतात आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करायसुद्धा ते प्रयत्न करतात तर त्याच्यामुळे मग मला आवडते हं ॲज कम्पेअर टू राष्ट्रीय बँक तर ती ज्या सुखसुविधा आहे त्या जास्त असतात ती गोष्ट नक्की आहे एक एक दिवस काय झालं ना आम्ही एन एफ टी केलं होतं माझ्या एका फ्रेंडला तर ते एन एफ टी मध्यातच अडकून गेलं होतं माझ्याकडून म्हणजे माझा जो एन एफ टी पास झालेलं होतं पण समोरच्याला ते पोचलेलंच नव्हतं ते मी बँकेमध्ये जाऊन एनक्वायरी केली तर ते म्हणाले की नाही आमच्याकडे असं एनक्वा अशी एन एफ टीची रिक्वेस्टच आलेली नाही आहे मग मी काय केलं तिथे गेली तर कमीत कमी मला दोन तीन तास लागलेत त्यांना प प्रॉब्लेम सॉल्व करायला मी स्टेट बँकेमध्ये गेली आणि त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे मला हा मला हॅंडल केलं त्यांनी माझे पूर्ण गोष्ट ऐकून घेतली माझे डॉकुमेंटेशन चेक केले कधी त्यात किती केलेत किती तारखेला केली आहे काय त्याचा नंबर आहे अकाऊंट नंब काय आहे की त्यांनी विचारपूस केली मला दुसऱ्या बँकेमधे ट्रान्सफर करायचं त्या बँकेला कॉल करून विचारलं तर खूप चांगला अनुभव आला आणि त्यांनं मला चांगलं असं प्रतिसाद दिला त्या गोष्टीला सपोर्ट केला त्यात माझं फायनली मग ते एन एफ टी डन झालं